मला गाणी गायची म्हंटलं तर गाण्याची आवडच आहे त्यातही मराठी भावगीतं अभंग नाट्यगीतं हे जास्त करून मला गायला आवडतं आपल्या मराठी भाषेमध्ये ग दी माडगूळकर आणि सुधीर फडके ही जोडी तर अजरामर आहे ग दी माडगूळकरांची गाणी इतकी सोपे शब्द पण गूढ अर्थ खूपच सुंदर पद्धतीनं केलेलं वर्णन आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांच्या चाली ह्या म्हणजे चाली अशा की ज्याच्यामध्ये शब्द कुठेही तोडले मोडले जाणार नाहीत अशा पद्धतीची ती गाणी असतात शब्दांना महत्त्व द्यायचं आहे शब्दातून भावना पोचवायच्या आहेत आणि सूर त्यांच्या साथीला असला पाहिजे असं बाबूजी म्हणायचे त्यामुळे मला त्यांची गाणी म्हणायला आवडतात शांता शेळक्यांच्या अनेक गाण्यां कविता ह्या लता लताबाई असतील किंवा आशाताई भोसले असतील यांच्या आवाजामध्ये अजरामर झालेल्या आहेत मला ती गाणी ऐकायला आणि गायला आवडतात अर्थात त्यांच्याइतकं कोणीच सुंदर गाऊ शकत नाही पण गाणे गाण्याची आवड म्हंटलं तर ही अशी आहे तसंच अभंग असतील अनेक अभंग छोटेछोटे अभंग आहेत सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया वगैरे यासारखे तुकारामांचे अभंग आहेत किंवा ज्ञानदेवांचे अभंग आहेत की ज्याला लताबाईंनी इतर संगीतकारांनी स गायिकांनी गायकांनी भीमसेन जोशींसारख्या गायकांनी अजरामर करून ठेवलेलं आहे त्यांच्याइतकं आपल्याला नाही गाता आलं छान तरीसुद्धा दररोज काम करत असताना घरातली कामं करत असताना कुठलंही हे करत असताना अशी गाणी स्वतःची स्वतः मला म्हणायला आवडतात मराठी भावगीतांमध्ये काही भावगीतं इतकी सुंदर आहेत की ती फक्त त्यांच्या शब्दांसाठी गावीत हं आणि इतक्या भावना त्याच्यातनं हृदयी जागा तू अनुरागा प्रीतीला या देशील का इतके सुंदर ही गाणी काहीकाही त्यातली चित्रपटांमधली पण आहेत जुन्या मराठी चित्रपटांमधली नवीन चित्रपटांमध्येसुद्धा आजकालचे नवीन संगीतकार आणि गायक खूप छान छान प्रयोग करत असतात तर ही अशा प्रकारची सगळी जास्त करून मराठी गाणी मला गायला आवडतात हिंदी गाणीसुद्धा हिंदी चित्रपट संगीतामधली काही जुनी गाणी ही अक्षरशः अजरामर आहेत की ती कित्येक वर्षांनी म्हणजे आता सत्तर पंच्याहत्तर वर्षं होऊन गेली असतील ती गाणी रेकॉर्ड निर्माण होऊन तरी आजही ती तितकीच ताजीतवानी आणि पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात ती पण गाणी गायचा प्रयत्न करायला मला आवडतो आणखीन एकूण संगीत हेच इतकं आल्हाददायी आहे की अगदी छोट्या बाळांच्या बडबड गीतापासून ते ओव्यांपर्यंत आणि सर्व प्रकारचं संगीत हे मला आवडतं